माझी आवडती बाईक ही झी नऊशे झेर्डेक्स टेन आर ही सर्व आहेत आणि आणि माझ्याकडे एक्सेस वन ट्वेंटी फाय सुझुकीची स्कुटी आहे ती तिचं ॲव्हरेज फोर्टी टू फोर्टी फाय आहे आणि ती तिचं सर्व्हिस चार्जेस जातं ती साडे तीन हजार ते पाच हजार आणि ते सीटिंग कम्फर्ट पण चांगला आहे आणि ते रोड क्लेअरन्स पण मस्त आहे आणि तिचं स्पेसही चांगला आहे आणि परत आणि बायकिंग ट्रिपसाठी बायकिंग ट्रिपसाठी बी एम डब्ल्यू बाराशे पन्नास जी एस ए चांगली आहे तिचं प्राईज जातो बत्तीस ते चाळीस लाखपर्यंत आणि तिचं ऑन रोड प्र ऑन रोड प्राईज आहे थर्टी थर्टी वन लॅक्स एकतीस लाख आणि त्याचं सील चार सिलेंडर गाडी आहे आणि ती ट्युरींगसाठी स्पेशली आहे त्यामध्ये मोड्समध्ये रेन मोड आहे स्नो मोड आहे रेस मोड आहे आणि त्याचं वर्षातून एकदा सर्विस करायची असते त्याचं ग्राऊंड क्लेअरन्स पण चांगलं आहे मोठा दिलेला आहे कारण की कारण की ती ट्रॅवलीग ट्रिपसाठी बनलेली आहे आणि त्याचं कम्फर्टही मोठं आहे आणि त्याचा आणि त्याचं सामानासाठी जागा दिलेली आहे जसं की पार्टी तुम्ही पॅनिअर्स लावू शकता बाजूला लावू शकता पुढे लाइटसाठी त्याच्यात दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सहा लाइटी इन्ष्टॉल करू शकतात परत ऑइल पेट्रोल बत्ती वीस लिटर पिते